आमच्या इकडे तर जास्त लोक मराठीच बोलतात पण काही ठिकाणी शहरातील लोक येत असतात तिकडे ते खूप हिंदी इंग्लिश बोलत असतात त्यांना ते हिंदी बोलतात तर त्यांना वाटत असते की आम्ही खूप स्टँडर आहे पण तसं काही नसतं त्यांनी सुद्धा मराठी बोललं पाहिजे कारण आपण महाराष्ट्रातील आहो महाराष्ट्रातील लोकां सर्व लोकांनी मराठी बोललं पाहिजे असे जर सगळेचजण हिंदी बोलत असेल तर मग आपला मराठी भाषा एक दिवस संख संपून होऊन जाईल त्यामुळे आपली संस्कृती सुद्धा मिटून जाईल आणि ही संस्कृती ही आपल्या राजा महाराजांपासून चालत आलेली आहे ती संस्कृती अशी काही संपली पाहिजे नाही म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषा बोललीच पाहिजे आणि बोलायलाच पाहिजे आणि त्या मराठी भाषेमुळे हे आपल्या सर्व लोकांनी इंग्लिश हिंदी सगळी शाळा पण सोडल्या पाहिजे आणि मराठी शाळेतच ॲडमिशन केली पाहिजे त्यामुळे आपल्याला अस मराठी भाषा सुद्धा आजकाल नवीन नवीन शाळा कॉलेज निघाली आहे तिथे इंग्लिश हिंदी बोलायला लावता आणि तिथे मराठी काही बोलणं जमत नाही त्यामुळे त्या सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना मराठी बोलणं शिकवलं पाहिजे त्यामुळे पुढील पिढी सुद्धा मराठी बोलेल हिंदी इंग्लिश काही बोलणार नाही त्यामुळे हे आपली परंपरा काहीही संपणार ही या परंपरे आपली परंपरा चालत आली आहे त्यामुळे आपली परंपरा अशी काही संपली पाहिजे नाही आणि मराठी भाषा ही वापरलीच पाहिजे आणि वापरायलाच पाहिजे